मराठी किमान पंधराशे वर्षं जुनी आहे आणि मराठीमधील व्याकरण आणि वाक्यरचना पाली भाषे पाली आणि प्राकृतीमधून घेतली आहे मराठी भाषा पूर्वी प्राचीन काळात महाराष्ट्री महारथी मल्ती किंवा मराठी म्हणून ओळखली जात असे मराठी भाषेत संस्कृतीतील काही वैशिष्ट्यांमध्ये मराठी नाटकांचा समावेश आहे गुजरात मध्य प्रदेश गोवा कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या शेजारील राज्यात तसेच दमण दीव आणि दादर नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशांमध्ये काही प्रमाणात व संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषा बोलली जाते गुजरातमधील बडोदा आणि अहमदाबाद कर्नाटकातील बेळगाव हुबळी धारवाड आणि बिदर प्रदेशातील इंदूर आणि ग्वाल्हेर या शहरांमध्ये बरेच मराठी भाषिक समुदाय आहेत अमेरिका आणि युरोपमध्ये देखील काही स्थलांतरीत महाराष्ट्रीय लोकांद्वारे मराठी भाषा बोलली जाते एथनोलॉग म्हणतात की इस्त्राईल आणि मॉरिशियसमध्ये मराठी बोलली जाते